हॅलो हां बोला ना हां हां बोला ना हां

तुमचा अॅड्रेस लोकेशन म्हणजे लोकेशन काय आहे तुमचं ओके ओके म्हणजे मिनीमम म्हणजे काय काय करायचं आहे म्हणजे तुम्ही सांगू शकता का म्हणजे पूर्ण बदलायची आहे का असं ना म्हणजे पूर्ण बघितलं तर तरी पण मिनीमम पन्नास साठ हजार रुपये खर्च येईल म्हणजे नॉर्मल लावलं तर आणि कारण का तुमचे पूर्ण चेंज करायचे आहे घराची पाईप लाइन आणि जर तुम्ही तुम्ही जे मट्रेयल जर तुमचं असेल तर थोडं कमी होईल बजेट तर कसं काय तुमचं ओके हो मी येऊ शकतो तुम्ही मला अॅड्रेस पाठवा आणि म्हणजे तुमचं मट्रेयल तुमचं असेल की आम्हाला आणावं लागेल

मी सं संध्याकाळपर्यंत येऊ शकतो मी तुम्ही आव्हेलेबल आहात का संध्याकाळ म्हणजे तर मी तुम्हाला म्हणजे टाईम काय तुमचा म्हणजे कधी अॅव्हलेबल असू शकता तुम्ही

हां मग कारण का हो हो चालेल पण सोसायटीमध्ये सांगून ठेवायला लागेल कारण का कोणाला त्रास नाही झाला पाहिजे की आवाजाचा वगैरे पेस्टींगचा आत्तातरी जॅग्वार कंपनीचं तसं त्या मार्केटिंग चालू आहे तो तो तरी प्रिफर करू शकता तुम्ही चांगला आहे किंवा पा पाईप पाईप म्हणाल तर फिनोलेक्स वगैरे आहेत चांगलं ओके म्हणजे ओके ते फिनोलेक्सचे ओके म्हणजे फिनोलेक्सचे पाईप वगैरे ते वापरून करू शकतो बंद ते मजबूत ओके चालेल चालेल हो हो नक्कीच न नक्कीच मग मी सहा वाजतापर्यंत येतो मला हो ओके मला तुम्ही अॅड्रेस पाठवून ठेवा हो हो याच्यावरच पाठवा आणि काही म्हणजे आणि काही म्हणजे मट्रेयलसाठी अॅडव्हान्स लागणार आहे तो पाठवून द्या म्हणजे दहा वीस हजार रुपये मला अॅडव्हान्स ट्रान्सफर करा कारण का मट्रेयल पर्चेस करावं लागणार त्याच्यामुळे हो हो हाच आहे ओके ठीक आहे चाल् ओके ठीक आहे चालेल थॅंक्यू